अरे यार का सांगू तुले तो मले एक मित्र सांगला होता यार का रिअलमी सी थ्री मोबाइल बहुत बढिया आहे म्हणून त्याच्या सांगण्यावरून मी घेतलो यार रिअलमी सी थ्री मोबाइल पण खरंच यार तो मला आवडलेतच नाही त्याचे फीचर्स वगैरे फक्त पहिल्यांदा फक्त घेतलो तेव्हा असा वाटला का खरंच बढिया असेल पाहायला लुक वगैरे छानच दिसला पण नंतर एक्स्टर्नली आपण जज केलो का छान असंल म्हणून पण त्याच्या इंटर्नली जेव्हा आपण मी मी जेव्हा यूज केलो ना खरंच नाही आवडले यार ते फुकट बिनाफालतूच तिथं पैसा अडकला माझा ते तो मित्रलस मित्र सांगला यार खरंच त्याची ऐकाचं नव्हे बॅटरी बॅकअप आल बॅकअप आला तरी छान नाही आहे तिचं लवकर चार्जिंग उतरून जातं आहे यार नंतर पाहिला तर फीचर्स जसा कॅमेरा आपण पाहतो ड्युअल कॅमेराए पण तेवढा खास नाही यार कॅमेरे फोटोच चांगली नाही निघत आणि नंतर पाहिला तर जो फ्लॅश आहे म्हणजे जो म्हणजे हँग हँगही होऊन जातं आहे यार लवकरच तो तो मित्र म्हणला होता मग त्याच्या ह्याच्यानं घेतलं होतं यार मी का खरंच मला वाटलं का म्हणजे तो खूपच मोबाइल यूज केला माझा पहिला मोबाइल आहे हा तर त्या याच्यानं ऐकलो मी आणि खरंच मी आता दुसऱ्यांनासुद्धा सांगणार नाही का रिअलमी सी थ्री कंपनी छान नसेल म्हणून रिअलमी क कंपनी आणि स स्वतःच मी यूजच नाही करणार मी फेकूनच दिलो त्या मोबाइलला रिअलमीच्या एकही धड नाही एक धड नं भारंभार चिंधेवाला सिस्टम आहे तिथं खरंच एक धड नाही आहे तो मोबाइल घ्याचं असंल तर दुसराच कोणतं तरी बघायलागेल ओप्पो वगैरे छान राहतात ते रेडमीचे वगैरे पण नाही रिअलमी सी थ्री खरंच तू पण नको तुम्ही पण नको घ्या आणि दुसऱ्यांना पण नको सांगा का रिअलमी सी थ्री कशी आहे कंपनी म्हणून खरंच खूप खूप वाईट आए ते कंपनीच मला नाही आवडलं यार बिनाफालतू पैसे अडकले माझे हो